माणसाच्या जीवनामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा अनेक सण हे अगदी सण हे त्याचं एक अविभाज्य अंग आहे अगदी लहानपणापासून मूल ज्यावेळेला जन्माला येतं त्यावेळेलापासून त्याचे बारसा किंवा अगदी त्याचे मधले कार्यक्रम मौजीबंधन असेल किंवा लग्न असेल अशा अनेक प्रकारचे अगदी मेल्यानंतर स्वतःचे अनेक कार्यक्रम होत असतात तर अशा प्रकारे सा कार्यक्रम मग ते सांस्कृतिक कार्यक्रम असू देत किंवा धार्मिक कार्यक्रम असू देत तर ते प्रत्येकाच्या जीवनामधला एक अविभाज्य असा घटक आहे आणि ह्या कार्यक्रमामुळेच माणसं एक त्याला वेगळा फील येतो किंवा तो एक वेगळा प्रकारे त्याला आनंद होत असतो तर आपले जर सांस्कृतिक कार्यक्रमांचा जर आपण विचार केला तर अनेक आपले जे धार्मिक सण आहेत ते सुद्धा त्याच्यामदेसुद्धा आपली संस्कृती आहे आणि त्यालासुद्धा आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं स्वरूप देऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे एकत्र वाडी वाडीच्या होणारा ज्या पूजा असतात ते सुद्धा एक आपले कार्यक्रम आहेत किंवा त्या अनुषंगाने होणारे जी नाटकं असतील किंवा ज्या वेगवेगळ्या स्पर्धा आहेत त्यासुद्धा आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण त्याचा समावेश करू शकतो आता ह्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत तर त्याच्यामदे वेगवेगळ्या जयंत्या असतील पुण्यतिथ्या असतील किंवा दे आपले देशाचे जे काही दिनविशेष आहेत किंवा ते जे क दिन आहेत तर त्यासाठी सुद्धा जे आपण समजा सव्वीस जानेवारी असेल तर काही ठिकाणी किंवा शाळांशाळांमध्ये त्या दिवशी त्या दिवसाचं औचित्य साधून अनेक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी साजरे केले जातात एक मे असेल तर त्या ठे त्या ठिकाणी म्हणजे एक मे हा दिनविशेष ठरवून काही लोक धार्मिक सण स्वतः त्यादिवशी साजरे करतात म्हणजे एक मे आहे तर त्या दिवशीच पूजा घालायची अशा प्रकारे सुद्धा लोकांशी एक मानसिकता म्हणजे एक देशप्रेम आणि धर्म ह्याची त्यांनी त्या ठिकाणी सांगड घातलेली आपल्याला आढळतील आता अशा प्रकारे प्रत्येक वेळेलाच प्रत्येक सणाला अशा प्रकारे करता येत असं नाहीत पण तरीसुद्धा आपल्या लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि रो आपले गणेशोत्सव ह्याची सुद्धा सांगड देशभक्तीसाठी त्या ठिकाणी घातली होती की त्या त्या सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरे करून त्या ठिकाणी त्या उत्सवाच्या अनुषंगाने किंवा त्याचं एक औचित्य साधून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारची उद्बोधनपर माहिती लोकांना सांगितली गेली आणि त्यातून देशभक्ती तुम्ही कशी करू शकता हे त्याच्यातून त्यांनी सांगितलेलं म्हणजे देशप्रेम आणि धार्मिक धार्मिकता याची त्या ठिकाणी सांगड घालून लोकांना एकत्र आणणं आणि त्यांच्यात त्यांचं मनोधैर्य वाढवणं किंवा त्यांच्यामध्ये जाणीवजागृती निर्माण करणं हे कार्य त्याने त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात केलं होतं आता या ठिकाणी प्रत्येकजणच या सांस्कृतिक कार्यक्रमाचा अर्थ देशाप्रति घेईल असं नाही तर काही लोक किंवा आम्हीसुद्धा या सांस्कृतिक कार्यक्रमाला किंवा असे जे काही कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये अगदी कुठलाही धार्मिक भेदाभेद न करता सर्वजण आम्ही आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा स्त्री पुरुष भेदाभेद किंवा जातीभेद किंवा धर्मभेद अशा प्रकारचा कुठलाही भेद न ठेवतात सगळे लहान मोठे त्याच्यामध्ये आनंदाने सहभागी होतात ज्याला त्याला प्रत्येकाला जे दिलेलं काम असतं तो प्रत्येकजण त्याचं काम त्याची जबाबदारी चोखपणे पार पडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि अशा प्रकारे सांस्कृतिक कार्यक्रम हे एक जीवनातील एक उत्साहाचं किंवा उदाहरण उत्साहाचं उधाण आणण्याचं किंवा एक त्याला जीवनाला एक चांगली दिशा देण्याचं किंवा जीवन सुखमय किंवा आनंदमय करण्यासाठी करण्याचं फार मोठं काम करत असतात